यवतमाळात साजरे होतात खूप सांस्कृतिक उत्सव आहेत त्यापैकी दिवाळी हा खूप छान उत्सव आहे उघाली सं संक्रांतसुद्धा होळीमध्ये कसं आम्ही भांग वगैरे पितो रंग वगैरे खेळतो होळी होलिका दहन करतो त्यामुळे परंपरा त्यामुळे दिवाळीच्या वेळेला सगळे जणं आप आपल्या घरी जातात जे पुण्याला मुंबईला सुद्धा लोकं गेलेले आहेत ते सुद्धा यवतमाळात येतात आपल्या घरच्यांसोबत साजरा करतात सण त्यामुळे खूप असे खूप दर्शन घडते की बुवा प्रथा परंपरा कशा आहेत स्थानिक आपल्या आणि होळीला सुद्धा होलिका दहन करतो रात्री संध्याकाळी पाच सहा वाजता तेव्हा सुद्धा लाकडं जाळतात तेव्हा सुद्धा खूप छान प्रदर्शन होते संक्रांतीला लोकं बोलवतात आपापल्या घरी तिळगुळ खासाठी लई छान वाटते तेव्हा नवरात्री फेस्टिव्हल ॲग्नॉस्टिच कोचीमा कलरफूल लाईट्स तशापैकी स्थानिक प्रथापरांचे खूप छान दर्शन घडतात त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात खूप सांस्कृतिक उत्सव घडतात स्थानिक आहेत